मा माझ्या सिटीमध्ये एक नृत्यकलेची सांस्कृतिक भवनमध्ये पर्दा स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता तिथे मं मेन म्हणजे छान मोठमोठे तिथे हे ऑडियन्स पण येणार होते आणि त्याच्यानंतर जजेस वगैरे पण येणार होते काही डान्सिंगचे जज करणार होते आणि त्याच्या त्याच्यामध्ये बक्षीस पण होतं जर जिंकलं आपण पहिला नंबरला आलं तर पाच हजार दुसरा आलं तर दोन हजार तिसरा आलं तर एक हजार आणि बाकी सगळ्यांना सर्टिफिकेट्स पण देणार होते तर ते खूप मोठा स्टेजवरनं ते लोकं आले होते आणि त्या त्या स्पर्धेमध्ये परफॉम करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती तर मी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि तो अनुभव माझा खूप चांगला होता मेन म्हणजे तिथल्या मला खूप नवीन नवीन लोकांना भेटायला मला संधी भेटली त्याच्यात कोरोग्राफ्स वगैरे कोरोग्राफर होते चांगले तर त्यांच्यासोबत कसं वागायचं ते काय काय शिकवतात ना खूप काही गोष्टी मला नवीन त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझं स्टेज डेअरिंग वाढलं कसं पफॉम करायचं हात पाय वगैरे सगळ्या गोष्टींकडे कसं लक्ष द्यायचं हे मला पण शिकायला भेटलं मला खूप चांगला असा अनुभव होता